बागकाम हा माझा छंद आहे पण तोच माझ्या उत्पनाचं साधन बनलं आहे मी जैविक पद्धतीने भाजीपाला औषधी वनस्पती आणि फूल उगवतो याचं थेट विक्री स्थानिक बाजारात किंवा ऑनलाईन फ्लॅट प्लॅटफॉर्मवर करून मी थोडंफार कमाई करतो तसेच मी बागकामाचे वर्कशॉप ही क घेतो ज्यातून उत्पन्न मिळेल असं प्रकारचं माझं छंद आहे हे उत्पनाचं साधन ठरलं आहे